माझा आवडता खेळ बॅडमिंटन आहे मला बॅडमिंटन हा लहानपणीपासूनच खेळायला खूप आवडते मला बॅडमिंटन हा खेळच काऊन आवडते याच्याबद्दल मी तुम्हाला कारण सांगते एकतर बॅडमिंटन हा मैदानी खेळ आहे आणि मला बाहेरचे खेळ खेळायला खूप आवडते त्यामध्ये दोन प्लेअर्स असतात एक एक स् स्वतः मी आणि माझ्या अपोजिट त्याच्यामध्ये बॅट असते आणि एक रॅकेट असते ते आपल्याला फेकून एक फुल असते त्या रॅकेटला ते आपल्याला फेकून खेळावं लागतं अपोजिटवाल्याला ते आपल्याला थ्रोबॅक द्यावं लागते असा हा बॅडमिंटन खेळ आहे आणि मला हा खेळायला खूप आवडतो आणि मला या गेम खेळायला खूप कम्फर्ट फील होते म्हणून हा गेम मला खूप आवडतो आणि यामध्ये मला उत्साहं मिळतो आणि मला हा गेम मी जितका खेळीन मला कधीच या गेममधे हा गेम मी जितका खेळणार तितकं मला थकवा नाही येणार मला तितकाच तो गेम जास्त खेळावं वाटेल म्हणून बॅडमिंटन हा माझा आवडता खेळ आहे